शिक्षक दैनंदिन म्हणजे त्याचा जो करीकुलम आहे अभ्यासक्रम आहे तो तो शिकवतोच पण अलीकडेत् करोणानंतर विद्यार्थ्यांकडे पाहिल्यावरती काही गोष्टी सांगाव्याश्या वाटतात विद्यार्थी अभ्यासक्रम शिकतो पण काळानुरूप विद्यार्थी असा बदललेला आहेत की त्याच्यावरती संस्कार शिल्लक राहिले नाहीत असं वाटतं कधीकधी त्याच्यामुळे शिकवता शिकवता शाळेने किंवा शिक्षकाने त्या विद्यार्थ्यांवरती उत्कृष्ट संस्कार होतील या ही काळाची गरज झालेली आहे म्हणजे त्यांना योगासने शिकवली पाहिजेत मेडिटेशन शिकवलं पाहिजे नंतर लोकांशी बोलताना कशा पद्धतीने बोललं पाहिजे ह्या गोष्टी शिकवणं राहून गेलेले आहेत शाळेमध्ये काय होतं विशिष्ट वेळेत विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करणे शिक्षकाची जवाबदारी आहे पण त्या बरोबर विद्यार्थ्यांचा जर सर्वां गीण विकास करून घ्यायचा असेल तर त्याला अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर गोष्टी शिकवणं गरजेचं आहे उदाहरणार्थ योगासनाने किंवा मेडिटेशनमध्ये त्याच्या तो जो भरकटतो किंवा त्याच्यामध्ये स्थिरता येईल आणि अलीकडे अनेक आईवडिलांच्या तक्रारी असतात तो आमचं ऐकत नाही मुलांमध्ये ही एक वेगळी गोष्ट दिसायला लागली आहे आता की ते आईवडिलांना स्वीकारत नाहीत किंवा त्यांना त्यांचं ते ऐकत नाहीत अनेक पालकांच्या तक्रारी असतात पण आईवडिलांनीसुद्धा तो घरी आल्यावर त्याच्याक् साठी वेळ काढून त्याच्याबरोबर बोललं पाहिजे जेव्हा गरज असेल तेव्हाच बोललं पाहिजे त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याला उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्याच्याशी त्याचा हा जो मी आम्ही जे वर्ग शिकवतो अकरावी बारावीचे त्याच्यामध्ये त्याचा वादळी अशांततेचा काळ असतो त्याला समजून घेतलं पाहिजे शिक्षकांनीसुद्धा त्याला समजून घेतलं पाहिजे त्याच्या अडचणीही समजून घेतल्या पाहिजेत त्याची विचारपूस केली पाहिजे आणि या गोष्टींची प्रभावीपणे अंमलबजावणी होणं गरजेचे आहे त्याच्यामुळे अभ्यासक्रमाबरोबर इतर गोष्टी शिकवणं विद्यार्थ्यांना फार क्रमप्राप्त झालेले आहे असे मला वाटते आहे